भारतातील पर्यटकांसाठी सर्वात महत्वाचे ठिकाण म्हणजे देवदर्शन त्याच्यात बारा ज्योतिर्लिंग येतात तसेच शिर्डी झालं तिरुपती बालाजी असे अनेक देवस्थान आहे आणि फिरण्यासाठी तर भारतात भरपूर काय ठिकाणं आहे केरला झालं गोवा झालं मनाली झालं शिमला आहे असे एकदम सुंदर सुंदर ठिकाणं आहे तिथं आपल्याला नेचरही बघता येतो अन् चांगले व्हिऊ दिसतात तसं लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी कपलसाठी भरपूर ठिकाणं आहे देवदर्शन शिर्डी शिर्डीला जसं साईबाबा आहे तिरुपती बालाजीचं देवदर्शन आहे तिथं लोक आपले मुंडण करतात आणि तसे बघायला गेलं तर भरपूर जेजुरी आहे जेजुरीमध्ये खंडेरायाचं मंदिर आहे नाशिक आहे नाशिकला सप्तश्रृंगीगड आहे वणी देवी आहे आणि असं अजून काही महत्त्वाचे ठिकाण म्हणजे पर्यटक भरपूर आहे तसं अजिंठा वेरूळ लेणी आहे अलीबाग आहे माथेरान नेरळ नेरळ आहे अजून त्या ठिकाणी अंबरनाथ आहे अंबरनाथमध्ये शिवमंदिर प्राचीन कालीमंदिर आहे असे भरपूर ठिकाणं आहेत त्यात आपण चांगले आकर्षक फिरू शकतो उडीसा झालं बंगाल झालं पंजाब झालं गुजरात झालं गुजरातमध्ये स्टॅचू ऑप लिबर्टी पण आहे गुजरातमध्ये रण आहे सफेद रण आहे असे काही काही ठिकाण महत्त्वाचे आहे ज्या ठिकाणी आपण अनेक ठिकाणी फिरायला जातो आणि भारतातील सर्वांत मस्त ठिकाणही असे मानले जातात